हं बरोबर आहे हल्ली बादशहा आणि हनी सिंग सारखे रॅप गायक चांगलेच लोकप्रिय झाले आहेत हा भारतीय संगीताचा नवीन प्रकार आहे तसं बघायला गेलं तर ते एक पंजाबी सं साँग्स आहे पॉप म्युझिक अशा प्रकारामध्ये त्यांची गाणी जी आहेत ती मोडली जातात त्यांना अणि भरपूर लोकप्रियता पण मिळाली आहे आणि तसं बघायला ह गेलं तर भारतीय संगीताचा हा नवीन प्रकार पण आहे पण आधीच्याच गाण्याशी त्यांनी जोडलं गेलं की जुन्या काळातसुद्धा रॅप साँग्स होती जसं की अशोक कुमार यांनी गायलेलं रेलगाडी रेलगाडी चुक चुक चुक चुक चुक चुक चुक चुक बीचवाले स्टेशन बोल रुक रुक रुक रुक रुक रुक बुद्दू असं जे गाणं होतं याबद्दल हे सेमच आहे आणि दोन्ही ग गाण्यांचा जो समन्वय आपण साधायचा म्हणला तर ते त्या त्या काळामध्ये दोन्ही गाणी त्यांच्या दृष्टीने लोकप्रिय झालेली आहेत तर ज्या काळामध्ये जे संगीत चालतं त्यासाठी आत्मसात होऊन आपल्याला पुढे जाणं तर गरजेचंच आहे सो पण त्यासाठी आपण जुन्या गाण्यांचा जो पाया आहे तो न विसरता कुठेही कुठेही त्याला गोष्टीला धक्का न लागता आपण आपली जी आवड आहे ती जपली पाहिजे सो ह्या दोन्ही गोष्टींबद्दल माझं मत हे अगदी नॉर्मल आहे म्हणजे मी फारशी जुन्या गाण्यांना पण संगीताला पण सपोर्ट करत नाही आणि नवीन गाण्याला पण सपोर्ट करत नाही ज्या त्या काळामध्ये जी ती गाणी आहेत ती अधिक प्रसिद्ध आहेत आणि त्या त्यानुसार लोकांना आवडतात हे महत्वाचं आहे आणि त्यातून त्यांना आनंद मिळतो तर हे तितकंच महत्वाचं आहे